लेखक म्हणून सगळ्यात आधी लिहिणं का महत्त्वाचं वाटतं याच्याबद्दल मला असं सांगावंसं वाटेल की लिहिणं म्हणजे स्वतःला कुठंतरी व्यक्त करण्यासारखं आहे आपण जेव्हा एक माणूस किंवा एक मानव म्हणून ह्या जगात वावरतो त्यावेळी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे आपण व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असतो बहुतेक लेखक म्हणून लिहून स्वतःला व्यक्त करणं आपल्या मनातली खदखद कुठेतरी व्यक्त करणं किंवा इतर लोकांना आपल्याबद्दल इतर गोष्टींबद्दल सांगणं हे बहुतेक लिखाणाचं आणि पर्यायानं लेखकाचं काम असावं लेखक विविध प्रकारचं मी लहानपणापासून वाचत आलो आणि त्याच्यामुळे बहुतेक वाचनाची गोडी लागली आणि या वाचनाच्या गोडीमुळेच कदाचित पुढे जाऊन आपण काहीतरी लिहूया आणि आपल्या मनात किंवा आपल्या बाबतीत ज्या गोष्टी घडतात त्या लोकांना सांगूया असं जेव्हा डोक्यात आलं तेव्हापासून सुरुवात झाली की लिखाण करायला हवं लहानपणी खूप गोड गोड गोष्टी वाचलेल्या असतात आणि ज्या पद्धतीनं आपलं वय पुढं सरकत जातं त्या पद्धतीनं आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळे बदल घडत असतात आणि त्या दृष्टीनं लेखक म्हणून आपण त्या वेगवेगळ्या गोष्टींकडे बघत असतो मला वाटतं की लेखक म्हणून समाजामध्ये वावरताना बऱ्याच गोष्टींची कमतरतासुद्धा दिसून येते बऱ्याचदा स्वतःची स्वप्नं असतील स्वतःच्या आकांक्षा असतील आपण वेगवेगळ्या पद्धतीने लिखाणाच्या माध्यमातून लोकांपुढे मांडत असतो किंवा स्वतःला सांगत असतो बऱ्याचदा आपण आरशात जेव्हा बघतो तेव्हा स्वतःची प्रतिमा बघत असतो मला वाटतं लेखन करणं म्हणजे सुद्धा हीच पद्धत असावी जेव्हा आपण आपल्या डोक्यातील विचार किंवा आपल्या मनातील भावना या कागदावरती उतरवतो त्यावेळी बहुतेक आपण त्या गोष्टी स्वतःला सुद्धा सांगत असतो त्याच पद्धतीनं समाजातील काही वेगवेगळे घटक असतात की ज्यांच्यापर्यंत बऱ्याचशा गोष्टी पोहोचत नाहीत त्या लोकांची खदखदसुद्धा आपण आपल्या लिखाणाच्या माध्यमातून जगापुढे मांडत असतो लिहित असतो सांगत असतो वेगवेगळे प्रतिष्ठित पुरस्कारसुद्धा मराठी किंवा इतर भाषांमध्ये दिले जातात लिखाणाबाबत लिखाणाबाबत महत्त्वाचं म्हणजे साहित्याच्या बाबतीत तर याचं कारणसुद्धा हेच असावं त्याच्यानंतर मला लिखाणाच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाटते की व्यक्त होत असताना कोणतीही मर्यादा कोणतंही बंधन असू नये बऱ्याचदा वेगवेगळे लेखन प्रकार अवेलेबल असताना आपण वेगवेगळ्या गोष्टी पडताळून न पाहता त्याच्यामागे पळत राहतो मला ही गोष्ट थोडीशी चुकीची किंवा बरोबर वाटत नाही अणि कवितांबाबत कवितांबाबत बोलायचं झाल्यास मला वेगवेगळ्या प्रकारच्या कविता करायला आवडतात कविता करणं सुद्धा एक प्रकारे स्वतःला व्यक्त करणं असंच असतं बऱ्याचदा लोकांना वाटतं की कविता करणं एक अवघड प्रकार लिखाणामधला आहे पण मला ह्याच्या अगदी उलट वाटतं की कविता करणं ही सगळ्यात जास्त सोपी आणि सरळ पद्धत आहे कारण कविता करताना कोणतेही प्रकारचे गोष्ट आपण ध्यानात ठेवत नाही आता कविता करण्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात जसं की यमक जुळवून केलेल्या कविता असतील किंवा मीटरमध्ये बसणाऱ्या कविता ज्याला आपण गजल वगैरे म्हणतो किंवा मुक्तछंदातल्या कविता असतील याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे स्वतःला व्यक्त करताना एक सुंदर गोष्टीची अनुभूती लोकांना किंवा स्वतःला देण्यासाठी कवितेचा वापर केला जातो कवितेचे वेगवेगळे नियम बऱ्याच ठिकाणी असतात पण पुन्हा मला माझ्या दृष्टीने कविता किंवा लिखाण या प्रकारांमध्ये बंधन किंवा नियम आवडत नाही गजल ऐकायला छान वाटते पण प्रत्यक्षात मला करायला जास्त आवडत नाही याच्यामागचं कारण सुद्धा तेचं असावं कदाचित आणि त्यामुळे मुक्तछंद या प्रकाराकडे जास्त मी वळला गेलो आणि मला असं वाटतं की कविता करताना या जगामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आणखी सुंदररित्या आपण दाखवू शकतो कविता करताना रंग आणि देश किंवा माणसे किंवा जात धर्म पंथ यांची कोणतीही मर्यादा राहत नाही जेव्हा कवी कविता करत असतो तेव्हा तो एक नवीन बाळाला जन्म देत असतो याची अनुभूती त्या कविता करणाऱ्या त्या कवीला किंवा कवयित्रीला येत असते मला असं वाटतं की कविता एक मूलभूत घटक आहे आपल्या जगण्याचा कारण खूप आधीपासून माणसांच्या आयुष्यामध्ये कला येत राहिली उपजत राहिली झिरपत राहिली आणि त्याच्यातूनच कुठेतरी कविता लेखन या प्रकारांचा जन्म झाला कविताचाच पुढचा भाग म्हणू आपण ज्याला की गाणी म्हणतात की गाणी म्हणजेच एक कविता असते की ज्याला चाल लावली जाते व्यवस्थित मीटरमध्ये बसवली जाते आणि त्या गाण्यांमध्ये जेव्हा आपण संगीत ॲड करतो त्यावेळी एक सुंदर अनुभूती लोकांना किंवा स्वतःला मिळत जाते तर कवितेचे खूप आधीपासून आपला संदर्भ सापडतात लोकं व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या भाषांमधले कवीसुद्धा तितकेच जास्त प्रसिद्ध होण्यामागचं कारण हेच की लोकांच्या मनातली खदखद सुंदररित्या आपल्या लिखाणातून मांडणं म्हणजे कविता करणं आणि या लोकांना खरंच ते खूप सुंदररित्या जमलं येणाऱ्या काही पिढ्यांमध्ये सुद्धा सुंदर पद्धतीने लेखन आणि कविता याबाबत बोलणं होत राहील त्याच पद्धतीनं मराठी भाषेमध्ये प्रामुख्याने कविता आणि त्याचे प्रकार लेखन या गोष्टी वाढायला हव्यात त्यासाठी वाचन आणि लिखाण दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या वाटतात मला धन्यवाद